आपण जर ग्रुपने बाइकिंग केली तर आपल्याला एकमेकांसोबत ओळख निर्माण होते ओळख निर्माण होण्या होणे होता होताच जर आपण कंटिन्यूअस बायकिंग जर करत राहिलो किंवा अशा ग्रुपमध्ये जर आपण सामील जर झालो तर आपल्याला असे पुढचे चान्सेस येतात की आपण पुढे जाऊन काही जे मोठे मोठे रायडर असतात त्यांच्यासोबत आपण मिळून बाइकिंग जे कॉम्पिटिशन वगैरे असते त्यामध्ये आपण पार्टिसिपेट करू शकतो आणि एक सर एकट्याने बाइकिंग करण्यापेक्षा ग्रुपमध्ये बाइकिंग केलेली कधीही चांगली असते त्यामुळे आपली ओळख वाढते एकमेकांचा एक दुसऱ्यांना आधार असतो व आपण त्यामुळे बोलचाल वाढते आणि जर कुठे काही घडले तर एक एक बायकर दुसऱ्या बाइकरला कधीही मदत करू शकतो आणि मला सहसा एकट्याने बाइकिंग चालवलेली नाही आवडत कारण त्याचे काही दुष्परिणाम पण आहेत एकट्यात आपण सहसा नाहीच करायला पाहिजे बाइकिंग ग्रुपने बाइकिंग केलेली कधीही चांगली असते एकमेकांचा आधार असतो आणि बाइकिंग ही मला फारसे बाकी गोष्टींपेक्षा खूप आवडते कारण त्यामुळे बाकी मित्र एकत्र येतात जवळपास माझ्या सगळ्याच मि मित्रांना बाइकिंगची खूप हौस आहे व आम्ही सगळेजणं मिळून एक संडे वगैरेला बाइकिंगची एक रेस काढत असतो त्यामुळे आम्ही नाही का बाहेरच्या गा गावाला जाऊन भेट देत असतो किवा कुठे बाहेरच्या पर्यटन स्थळाला बाइकिंगनी जात असतो